मी अंजली नेरलकर बोलत आहे हा एअर अंड इंडियाचा नंबर आहे का आणि मी दिल्ली ते इंग्लंड जाण्यासाठी मला विंडो सीट हवी आहे उपलब्ध करून द्याल का